कालच रात्री मी इंद्रायणी रेल्वेने सातारा रेल्वे स्टेशनवरती आलो रात्रीचे दोन वाजले होते काय करणार ती रेल्वेचंच टायमिंगच सातारला पोहोचण्याचं होतं रात्रीचं दोनचं आता सातारा रेल्वे टेशनपासून सातारा सिटीमध्ये जायचं म्हटलं तर ते बरंच लांबचा पल्ला होता त्यात रात्रीची वेळ होती आणि जवळपास सातारा रेल्वे स्टेशनपासून सातारा सिटी पाच ते सहा किलोमीटर लांब होती आता या वेळेस जायचं कसं पण नंतर मला कळलं की टेशनच्या बाहेरच रिक्षा स्टॉप आहे तर तिथं काही रिक्षा उभ्या असतात तर त्या रिक्षा त्या रिक्षेतून ते आपण सातारा सिटीमध्ये सहजपणे जाऊ शकतो हे मला कळलं मग मी त्या टेशनच्या बाहेर आलो बघितलं माझ्यासोबत उतरणारे पण काय उतारू होते ते पण गेले आणि म्हटलं आता आपण जाऊयात किमान आपण शेअर करून तरी जाऊ शकतो म्हणून मी दोघा तिघांना विचारलं तर त्यानी त्यानी त्याचं भाडं पण त्यांनी थोडंसं जास्त सांगितलं म्हटलं जाऊ देत रात्रीची वेळ आहे भाडं जास्त गेले तर जाऊ देत पण आपण सुरक्षितपणे आज सातारा शहरात पोचणं जास्त महत्त्वाचं आहे म्हणून म्हणून मी त्या रिक्षावाल्याला भाड्याची जास्त चौकशी न करता आम्हाला सातारा सिटीमध्ये साताराच्या राजवाडा परिसरामध्ये आम्हाला सोड अशी अशी त्याला विनंती केली आणि मग मी आणि सोबत माझा एक मित्रसुद्धा होता आम्ही दोघांनी त्याची रिक्षा केली आणि त्याचं रिक्षाने आम्ही निघालो खरं रात्रीचीच वेळ होती मी त्या मी पण त्याला म्हटलं अरे बाबा जपून जरा सावकाश घे आणि खरं तर माझ्या मनात खूप धाकधूक होती कारण रात्रीच्या वेळेचे प्रसंग मी वाचलेले होते ऐकलेले होते कारण रात्री फसवणारे लोक खूप असतात लुटारू लोक खूप असतात आणि त्यांच्यापासून सावध राहण्याचं सावध राहण्याचा पवित्रा आपण बरेचजणं घेतात आणि सुचनाही केल्या जातात की अशा लोकांपासून तुम्ही सावध राहा आणि शक्यतो रात्रीचा प्रवास टाळा असंही सांगितलं जातं पण तरीसुद्धा दुर्दैवाने रात्रीची दोन वाजता रेल्वे टेशनला राहण्यापेक्षा घरी गेलं बरं असा विचार करून थोडं मनाचा हिय्या करून मी रिक्षा केली आणि शेवटी या रिक्षावाल्यानंसुद्धा मला तेवढ्या तत्परतेनं त्या सातारा सिटीमध्ये पोचवलं आणि खरं तर त्या रिक्षावाल्याचे मी इथं खूप आभार मानतो धन्यवाद की मला एवढ्या रात्रीच्या वेळेलासुद्धा तू इतक्या सुरक्षितपणे सातारा सिटीमध्ये पोचवलंत खरंच खरंच मनापासून तुझे आभार खूप खूप धन्यवाद तुझे